हॅलो हो तुम्ही कोण बोलता हो का हा बोला ना हो आहे ना कोणत्या कोणत्या भाज

हो आहे ना तुम्हला ऑर्डर करायची आहे की इथे येऊन जेवायचं जेवायचं आहे तसं तर इथे येऊ इथे येऊन जेव दीडशे दोनशे पण हो पण इथे येऊन जेवण केलं तर चांगली हे पण मिळेल आणि तुम्हाला माहीत पण पडेल काय काय आहे तर मग तुम्हाला चांगलं जेवायचं असेल तर अजून काय मिळू शकेल हो चालेल ना हो का बरं मिळेल ना हो ऑनलाईन पेमें पेमेंट चालेल आणि खूप दिवस झाले तुम्ही आले नाही म्हणून म्हटलं येऊन जा जेवून जा हा एकदा आले होते मागे तेव्हापासून ऑनलाईनच चालू आहे एकदा आले होते फॅमिलीसोबत हो चालते ना देईल पोचून हो हो उद्या उद्यापर्यंत हो उद्या पण चालेल हो